भारताची तरुण पिढी ही आता आताची पिढी तरुण पिढी ही बसून म्हणजे जास्त काही काम करावं लागणार नाही अशा जीवनाची अशा जीवन पद्धतीची पद्धतीची पद्धतीचा शोध घेत आहे म्हणजे आता यामध्ये ते विचार करत आहेत की जे आता म्हणजे आता फील्ड म्हणजे एकत्र म्हणजे कोणते क्षेत्र निवडायचे हे पण त्यावरनं ठरवत आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या क्षेत्रात जाऊन कोण म्हणजे पैसा कमवता येईल याच्यावर लक्ष आहे सो हे चुकीचं आहे आपली जिथे आवड असते तिथे जर आपण त्या क्षेत्रात आपण करिअर केले पाहिजे असे माझे मत आहे सो दं म्हणजे आपली इथे आवड असते तिथे आपण करिअर केलं पाहिजे मग ती म्हणजे कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं बस ते चुकीचं किंवा बरोबर असतं त्यामुळे आपण आपल्या म्हणजे आपण कोणतंही काम करायला लाजलं नाही पाहिजे म्हणजे मग आपल्याला म्हणजे आपल्याला मग चांगले प फिल्डमध्ये नोकरी करता येईल मग भारतातील तरुण लोक हे आपले कोणत्या क्षेत्रामध्ये बसून पैसा कमवता येईल म्हणजे ज्यामध्ये काही कष्ट करावे लागणार नाही अशा जीवन पद्धतीचं शोध घेत आहेत